आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे जे आपण रोज टी व्ही वर मोबाईलवर बातम्या पाहतो न्यूज पाहातो ते सर्व खऱ्या नसतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा फायदा असते त्यांच्या चॅनलचं टी आर पी वाढवण्यासाठी ते कुठल्याही अनावश्यक गोष्टीची बातमी तयार करून ती समाजापर्यंत पोहोचवण्या्चा कार्यक्रम करत असतात त्यामुळे आपण विचार करायची शक्ती आपल्यामध्ये आहे त्यामुळे टी व्ही मध्ये जरी असलं किंवा मोबाईलमध्ये जरी असलं जे काय चांगलं आहे ते आपण स्वतः विचार करून निवडायचं आणि त्याच्यावरी निर्णय घ्यायचा तोपर्यंत सांगी वांगी कोणाचं ऐकायचं नाही किंवा ही बातमी न्यूजवर दाखवली बातम्यामध्ये दाखवली त्यामुळे ही खरी आहे असं समजून त्या बातमीला मनात ग्राह्य करून घर करू द्यायचं नाही त्यामुळे काय होते एकतर आपली मानसिकता खालवल्या जाते दुसरी गोष्ट बातम्याची टी आर पी वाढल्या जाते आणि सध्या सोशल मीडियावर हेच चालू आहे सगळ्यात मोठा कार्यक्रम